आमच्या मराठी संस्कृतीमध्ये देवाला फार महत्त्व आहे महत्त्व म्हणजे काय तर एक श्रद्धा असते आपले कुठं तर आणि प्रत्येकाची ही श्रद्धा कोणत्या ना कोणत्या देवावर असावीच आम्ही ते मानतोही रांगोळी काढणे सूर्याला नमस्कार करणे कपाळावरती नेहमी हळदी कुंकू लावणे ह्या सर्व स्वतःला प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी आहेत रांगोळी काढेल रांगोळी काढल्यावरती घरात कोणीही पाहुणा येऊ दे किंवा कोणीही येऊ दे दारात रांगोळी बघून किंवा ती डिझाईन बघून त्याचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे सूर्याला आपण सूर्याला आपण नमस्कार पहाटे का करतो आहे तर कोवळ्या उन्हातून आपल्याला विटामिन डी मिळतं आहे आपण नमस्कार करतो आहे त्यावेळेला सूर्याचे कोवळी किरण आपल्या अंगावर पडू देत म्हणून सूर्याला नमस्कार केला जातो कपाळावरती कुंकू आणि हळद लावली जाते का तर हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत हळद फार गुणकारी आहे तर आपण संस्कृती रूढी परंपरा याचा विचार न करता आपल्या आरोग्यासाठी काय चांगला आहे याचा विचार नक्कीच करावा पूजेला जाणे पूजेला जाणे आता पूजा करणे तर एक प्रसन्न वाटणं वाटतं पूजा केल्यावरती स्वतःला प्रसन्न वाटतं विविध धर्म आहेत विविध धर्म प्रत्येकजण आपापल्या देवाचे वेगवेगळ्या रीतीने पूजा करतात पूजा करणे म्हणजे असं नाही की तासंतास आपण देवाची पूजा करणे आपल्याला जमतं आहे तेवढं स्त्रोत्र असू दे काही भजन असू दे काही देवाची गाणे असू देत काही भक्तिगीते असू देत आपण काहीतरी म्हणावं कोणत्याही एका देवावर तरी आपली मनापासून श्रद्धा असायलाच हवी कारण मराठी संस्कृतीमध्ये मराठी संस्कृतीमध्ये देवाला तर महत्त्व आहेच पण या पूजेला वगैरेसुद्धा वेगळं महत्त्व दिलेलं आहे कारण देव नाही देव नाही असं म्हटलं तरी देव कुठेतरी आहे कारण आपण श्रद्धा करतो आहे म्हणल्यावरती देव कुठेतरी आहे ह्या आपल्याला का समजायला पाहिजे अशा प्रकारे ह्या सगळं धार्मिक जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्या परिनं आपण करायचा प्रयत्न करायचा आहे